विजेचे धोके हे दोन प्रकारचे असतात खरंंतर मानवनिर्मित वीज यापासून होणारे धोके वेगळे आहेत आणि नैसर्गिक वीज यापासून जे धोके आहेत तर ते मला सांगावेसे वाटतात पहिल्यांदा घेऊया नैसर्गिक वीज की ज्यावेळेला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ढग गडगडाटायला लागतात किंवा एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यातून जी काही निर्मित होते तर ती नैसर्गिक वीज आणि ही वीज आपल्या जमिनीकडं गुरुत्वाकर्षणानं म्हणा किंवा एकूणच चुंबकीय क्षेत्रामुळं ती आकर्षिली जाते आणि ती वीज ओलसर दमट हवेची जी ठिकाणं असतात तर त्या ठिकाणी वीज पडणं असं आपण म्हणतो आता या विजेचं एकूणच शास्त्रज्ञांनी जेव्हा करंट मोजायचा प्रयत्न केला तेव्हा तो खूप हजारो वॅटमध्ये तो करंट असतो आणि त्यामुळं साहजिकच ती वीज जिथं पडते तिथं आगीच्या दुर्घटना होऊ शकतात व झाडांवर वीज पडणं कधी कधी मनुष्यावर वीज पडणं किंवा जनावरांच्या वर वीज पडणं असे जेव्हा प्रकार घडतात तर त्यावेळेला राखेशिवाय आपल्या हातात काहीच लागत नाही इतकी ती प्रचंड हानिकारक अशी वीज आहे त्यामुळं शक्यतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठी मोठी जी झाडं वगैरे असतात तर त्याच्याखाली शक्यतो उभं राहू नये याचं कारण सांगतात की ही वीज म्हणजे ही झाडं असतात तर ती ॲट्रॅक्ट करतात विजेला त्यांच्याकडं खेचून घेतात उंच स्थान असतं त्यामुळं ते ॲट्रॅट केलं जातं हा एक धोका झाला नैसर्गिक विजेचा दुसरी गोष्ट म्हणजे की जी मानवनिर्मित वीज आहे तर ती मानवनिर्मित वीज त्याचे वॅट जरी कमी असले की आपण प्रत्येक ठिकाणी आजकाल वीज लागते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वीज पोचलेली आहे असं असताना सुद्धा काही काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं विजेचा धक्का लागणं ह्या बऱ्याचदा कॉमन गोष्टी आहेत की लहान मुलांना विजेपासनं आपण विजेच्या उपकरणांच्या पासून कारण ही सगळी विजेवर चालणारी जी यंत्रसामुग्री आहे तर ती यंत्रसामुग्री ही झटकन चालू होते आणि त्यामुळं लहान मुलांना विशेषतः यांच्यापासून दूर ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं घरामध्ये वावरत असताना ओला हात विजेच्या जे काही सॉकेट्स असतात तर तिथं ओला हात कधी लावू नये कारण त्यामुळं वीज आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होण्याची शक्यता असते लोखंड स्टील यासारख्या वस्तू या विजेपासनं थोड्याशा लांबच ठेवाव्यात कारण त्यातून वीज प्रवाह होऊ शकतो आता वीज ज्याच्यातून प्रवाहित होत नाही अशा ज्या काही गोष्टी आहेत तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक तर प्लॅस्टिकमधून वीज प्रवाहित होत नाही त्यामुळंच आपण जर का बघितलं तर प्रत्येक तारेला वरनं प्लॅस्टिकचं कोटिंग असतं आणि त्यामुळं तांब्याची तार जरी आत असली तरी वरच्या प्लॅस्टिक कोटिंगमुळं यातून वीज आपल्या हाताला कधी लागत नाही त्यामुळं शक्यतो विजेची कामं करत असताना पायामध्ये चपला असाव्यात म्हणजे प्लास्टिकच्या चपला जर का असतील तर त्या असाव्यात किंवा हात आपले ओले असू नयेत या छोट्या छोट्या काळजी जर का आपण घेतली तर नक्कीच विजेच्या पासून होणारे जे धोके आहेत घरगुती विजेच्या विजेपासून होणारे धोके तर ते आपण नक्कीच टाळू शकतो